हॅलो हां मिसेस खेडकर बोलत आहे का तुमचा इंट्रेस्ट मी बघितला आहे की तुमचा एक फॉम आला होता ऑनलाईन की तुम्ही कुठंतरी फिरायला जाणार इच्छुक आहात म्हणजे पेशली असं मला माहिती पडलं की तुम्ही कुठल्यातरी हिलस्टेशनला जाण्यात इच्छुक आहात तर त्याबद्दल तुम्ही सांगू शकता का तसं पाहिलं तर चिखलदराच हे जे आपलं विदर्भातलं एक थ थंड हवेचं ठिकाण आहे आणि चिखलदरातच तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म म्हणजे का आहे की तिथले जे पॉईंट्स आहे ते सगळे पॉईंट्स ते पाहण्याजोगे आहे आता तिथे बघा एक किल्ला आहे पुरातन काळातला एक किल्ला आहे तो किल्ला पण तिथे पाहण्यासारखा आहे तिथे धबधबा पण आहे तिथे बघा टेबल लँडपण आहे सन्सेट पॉईंट आहे ओके तर ह्या सगळो गोष्टी तिथे निसर्गरम्य वातावरण तिथं असतं आणि हे सगळा तुम्हाला तिथे पाहण्यात अत्यंत तिथे चांगलं वाटेल हो हो उत्तम इथे राहण्याची व्यवस्था आहे इथे अत् तुम्ही ज्याप्रकारे तुमचं ऑकोमोडेशन आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे राहू शकता म्हणजे स सपोज इथे थ्री स्टॉ स्टार हॉटेल पण आहे फायू स्टॉर हॉटेल पण आहे आणि किंवा तुम्हाला स्वस्त दरात जर तुम्हाला हॉटेल इथे पाहिजे असेल ते पण तुम्हाला इथे उपलब्ध आम्ही करून देऊ शकतो नाही बुकिंग तुम्ही ऑनलाईन करू शकता आमची बेबसाईट आहे त्या वेबसा वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता किंवा तुम्ही अॅडव्हॉन्स पेमेंट पण आम्हाला करू शकता की जर तुम्ही अॅडव्हान्स पेमेंट करत असाल तर तुमची जी ती सीट आहे ती कन्फम केली जाईल तर तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कसं कशाप्रकारे बुकिंग करायची आहे जर तुम्हाला अॅडव्हान्स बुकिंग करायची आहे ते पण आमच्याकडे सोय उपलब्ध आहे किंवा मग तुम्हाला फुल पेमेंट जर करायचं असेल ते पण सोय आमच्याकडे उपलब्ध आहे चालेल ना तर पाच लोकांसाठी तुम्हाला स्पेशल रूम पाहिजे का की जनरल हॉल वगेरे चालेल तुम्हाला तर ठीक आहे मग तुम्हाला ते जनरल हॉल जो आहे तो तुम्हाला स्वस्ताव दरामध्ये मिळून जाईल तुम्हाला उत्तमरित्या जेवणाची सोय वगैरे पण तुम्हाला तुमची इथे केली जाईल हो हो आमच्या आमची जे टुरिस्ट कंपनी आहे त्या मार्फत तुम्हाला एक गाईड तुम्ही तुम्हाला प्रोवाईट केला जाईल तो गाईड तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्हाला गाईट करेल जे मेन्स पॉईंट्स आहे ते तुम्हाला तिथे दाखवल्या जाईल त्याबद्दलची माहितीसुद्धा तो तुम्हाला देईल ठीक आहे ना पण तुम्ही आत मला सांगायच्या आधी तुम्हाला कन्फम करावं लागेल की तुम्हाला जायचं आहे की नाही त्यासाठी तुम्हाला अॅडव्हान्स बुकिंग तुम्हाला करावं लागेल कमीतकमी तर तुम्ही त्यासाठी इच्छुक आहेत का तर आमच्या वेबसाईटवर जा किंवा तुम्हाला मी क्यू आर कोड पाठवतो त्याच्यावर तुम्ही पेमेंट करून द्या म्हणजे तुमची सीट जी आहे ते कन्फम होऊन जाईल ओके ओके ठीक आहे मग मी वॉट्सअॅपवर मॅसेज करतो तुम्ही ते पेमेंट करून घ्या ठीक आहे थँक्यु व्हेरी मच